हॅलो हां ज्वेलर्स मी अलका जोशी बोलते आहे हां आमच्या मुलीचं लग्न ठरलं तर मला काही वस्तू घ्यायच्या होत्या तर तुमच्या दुकानात मंगळसूत्रं वगैरे सगळं आ मिळेल ना मला आलं तर सगळं आणि काय भाव चाललं आहे बरं बरं हा भाव सांगा ना अच्छा बरं बरं बरं आणि हे सध्या श्रावण महिना असल्यामुळं मला मा महादेवाचा म्हणजे उद्यापन करायचा आहे बघा शिवमुठीचं तर महादेव तेन आहे का महादेव भेटू शकेल का महादेव बेलाचे पान बरं बरं अच्छा तर तुम्ही मंगळसूत्राचे काही डिझाईन पाठवून ऊन देताल का बा विडिओ कराल का किंवा फोटो पाठवा का मग मी घरी पसंत करून येऊ मग आम्ही मंगळसूत्राच्या म बांगड्या पाटल्या

ओके हा हो ठुशी जे काही गळ्यातले नवीन हार असतील त्याच्या आम्हाला फोटो पाठवा हो हो होनं हो आणि भाव व्यवस्थित लावा मात्र म्हणजे व्यवस्थित म्हणजे तुम्ही जे आहे ते लावलात तर थोडंफार कमी जास्त प्रमाण हो हो ते तर आहेचं आहे बरं बरं मग मी मुलीला घेऊन येईल दुकानामध्ये उद्या ठीक आहे ओके मग